लेखन करताना व्याकरण आणि वाक्य याच्यावर मी खूप विचार करते प्रत्येक वाक्य व्यवस्थित रचले झाले गेले पाहिजे ह्याची मी काळजी घेते शब्दांची योग्य निवड करते लेखनात एकसंधता आणि प्रवाहीपणा येण्याचा मी प्रयत्न करते तांत्रिक बांधणी करताना शीर्षक उपशीर्षक परिच्छेद मांडणी बुलेट पॉईंट यांच्यासारख्या गोष्टी मी नीट लक्ष देऊन वापरते तसेच मी वेळोवेळी माझं लेखन पुन्हा वाचून त्यात चुका शोधते आणि सुधारणा करते त्यामुळे माझ्या लेखनात स्पष्टता आणि योग्य रचना निर्माण होते मी अनेकदा सर्जनशील लेखनासाठी अभ्यास केला आहे विशेषतः कथा लेखन लघु निबंध आणि संवाद लेखन करताना मी इतर लेखकांच्या शैलीचा अभ्यास केला आहे मी वाचनातून प्रेरणा घेत लेखन कौशल्य वाढवत आहे त्यामुळे मी विषयानुसार योग्य शैली निवडते आणि वाचकांसमोर एक प्रभावी विचार मांडण्याचा प्रयत्न करते लेखन हे माझ्यासाठी एक सर्जनशील प्रक्रिया आहे आणि मी नेहमीच त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असते